हो माहीत आहे बोला ना

हो अच्छा

अच्छा हो माहीत आहे बोला हो हो हो

हो चालेल या ना तुम्ही आमचेकडे बघा इकडे ना सहा कलर आवलेबल आहे हो तुमी या ना तुम्ही बघा तुम्हाला कोणता आवडते हो आहे ना हो चांगली आहे हो हो भेटणार ना तुम्ही या फक्त हो दादा ऐका ना तुमचाकडे दुसरा कोणी असणार तर आमच्याकडे पाठवा ना

हो

हो दादा ऐ आता ना आमच्याकडे ना ऑफर चालू आहे तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकता आता सांगा तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कोणी असेल तर त्याला आमच्या नंबर अॅड्रेस पण देऊन द्या तुम्ही हो हो तेच तेच तर हो तेच हो आमच्या दोन दोन ब्रांच आहे दादा तर तुम्ही जिकडे आला होता ना तिकडेच पाठवा कारण की तिकडेच ऑफर चालू आहे ना आता हो हो हो थॅंक्यू दादा